हा बोला

हो का ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये पवनार येते ह्या तर आहे ना प पवनारमध्ये आहे छान नदी आहे गणपतीचं मंदिर आहे दुर्गादेवीचं मंदिर आहे रामाचं मंदिर आहे छान तुम्हाला लागेल दोन तीन हजार लागेल ना हो पूर्ण फॅमिली आहे ना तुमची हो आं काय कमी जास्त किती होणार आठशे रुपये कमी होऊन जाईल कमी अजून नाही होणार ना खूप सारा फिरायचा आहे ना खूप सारा आहे न ते पाहण्यालाही हो ना सर तुम्ही होऊन जाईल थोडे कमी तुमी तुमचा ॲड्रेस सांगा

हां हां ठीक आहे येऊन जा मग शेगावला येइन चार पाच हजार हो नाव हं तिथे खूप साऱ्या फिरण्यालयक आहे ना सगळं पाहायला मिळते ना छान गजानन महाराजाचं देऊळ आहे तिथे छान खेळणे वगैरे घ्यायला मिळते सगळं

हो पाहा सांगा आम्हाला हा हो